हा सूर्या ग्लोबल स्कूलच्या प्रिन्सिपलशी मला बोलायचं होतं मॅडम मी एक पेरेंट्स आहे मला ॲडमिशन घ्यायची आहे माझ्या मुलांची त्याच्याबद्दल मला थोडीशी विचारपूस करायची आहे मॅडम मॅडम मला माझ्या मुलाची ॲडमिशन घ्यायची आहे एक के जीमध्ये घ्यायची आहे आणि एक सेकंड स्टँडर्डमध्ये घ्यायची आहे मॅडम मला डे बोर्डिंगसाठीच ॲडमिशन घ्यायची आहे मी प्रॉपर बुलढाण्यातच राहते तर मॅडम तु तुम्ही मला फीचं स्ट्रक्चर सांगू शक शकाल का

मॅडम तुमचा आवाज थोडासा क्लिअर नाही येत आहे हॅलो हो हो येतो आहे मॅडम बोला

अच्छा ती सेपरेट असते का मॅडम मग ती सेपरेट असते मॅडम फी हॅलो बसची फी सेपरेट असते म्हणता

हो का मग के जीसाठी वेगळी फी आहे आणि सेकंडसाठी वेगळी फी आहे का मॅडम बरं मॅडम मॅडम ॲडमिशन कधीपासून चालू होणार आहे

इंटरव्ह्यूमध्ये काय असते नॉर्मली मॅडम खूप म्हणजे कठीण असते की इझी असतं जसं मग मॅडम पण माझी मुलं आहे ना आपल्या भारत विद्यालय शाळेतून येत आहेत मग त्यांचं अगोदरचं शिक्षण पूर्ण मराठीमध्ये झालेलं आहे मग त्यांना हे झेपवणार का

बरं ठीक आहे चालेल मॅडम मी सहकार विद्या मंदिरचं आपलं आपल्या शाळेचं नाव खूप ऐकलेलं आहे सूर्या ग्लोबल स्कूलचं त्याच्यामुळे माझ्या माझ्या मुलांना तिथेच शिकवायचं आहे मग मी येते मॅडम दोन दिवसांनी ॲडमिशनसाठी चालेल थँक्यू मॅडम